मी संपादन आनि मी संपादन आणि संस्क्रहन नाही घेत कारणकी मला एका रूममध्ये बसून शांतपणाने लिखायची आदत आहे आणखीन मलं मला माझ्या हाय हँडरायटिंग मतलब इम्प्रुव्हमेंट तरआहेच माझ्या हँडरायटिंगमध्ये आणखीन मतलब मला एकवेळा हँडरायटिंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट रँक पण आला होता आणखीन मी मतलब जसे प्रकारे लिख लिखतो तसेच प्रकारे लिखतो त्याच्या माझ्या काही हे नाही आहें मतलब मी शिकली वगैरे कधी नाही त्याच्यासाठी जसं नॉर्मली आपण लिखतो नं बस तसंच